हॅलो हा कॉल मोरया रेस्टॉरंटमध्ये लागला आहे का हा तर मला तुम्हाला विचारायचं होतं मी माझ्या कुटुंबासोबत आज तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणार होतो तर तिथे टेबल उपलब्ध आहे का हो आणि मला हे पण विचारायचं होतं की आमचं कुटुंब थोडं मोठं आहे तर तिथे बसून जेवण्याची सोय उपलब्ध आहे ना हो आणि आमच्याकडे वाहनं पण असतील तर तुमच्याकडे पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल का हो आणि तुमचं रेस्टॉरंट कधी बंद होतं आणि कधी ओपन होतं तेवढं मला सांगाल का ओके ओके थँक यू